नमस्कार मला ई पी यफ पोर्टलवर नवीन कर्मचारी म्हणून नोंदणी क करायची आहे ती कशी करायची हे समजावून घ्यायचं आहे तुम्ही मला त्याबद्दल मार्गदर्शन करू शकता कसं

हो ठीक आहे सर कृपया सुरू करा ना ते सांगा मला तेवढं हो ठीक आहे मी नोट डाऊन करतो आहे सांगा मला तुम्ही हो हो हो आहे ते पण

माझी वैयक्तिक माहिती नेमकं त्याच्यात काय द्यायचं आहे मला काय काय द्यायला हवं मी त्यात हां हां हो आहे आहे हो

मग ही सगळी प्रक्रिया ऑनलाईनच पूर्ण होते ना

हो

हो हो त्या लॉग इनसाठी मला काय काय करावं लागेल

हो हो हो हो ठीक आहे ना मग एकदा नोंदणी पूर्ण झाली की मला माझा ई पी यफ स्टेटस तपासता येईल ना

हो हो पासवर्ड हो ठीक आहे सर हो हो आहे ती सगळी डिटेल्स आहे माझ्याकडे हो ऑफलाईन सेंटर कुठे आहे म्हणजे मला जर ऑफलाईन भरायचा असता तिथे भेट देऊन डायरेक्टली तर हो ठीक आहे

हो नक्कीच नक्कीच हो ठीक आहे चालेल हो हो धन्यवाद सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलं हे मला हां हो हो नक्कीच नक्कीच धन्यवाद सर